भारतीय संस्कृती अतिशय समृद्ध आहे आपल्याकडे विविध सणांना व्रतवैकल्यांना वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात जसे हळदीकुंकू मंगळागौर यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात ज्यामध्ये फुगड्या गाणी गायली जातात वेगवेगळे खेळ खेळले जातात तसेच सणांना गणपतीच्या सणांना फुगड्या ह्या केल्या जातात तसेच आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे सण साजरे केले जातात आणि या सणांना वेगवेगळ्या गोष्टी करतात गणपतीमध्ये आरास करण्याच्या स्पर्धा असतात दिवाळीमध्ये सुंदर दिव्यांच्या रांगोळ्या मांडल्या जातात असे सर्व सणांना काही ना काहीतरी विशेष असते याशिवाय आपल्याकडे विविध प्रसंग असतात जसे डोहाळजेवण साखरपुडा ओटीभरण यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात आता सणांबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे मराठी महिन्यांमध्ये वेगवेगळे सण येतात अगदी चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत चैत्रगौरींपासून ते होळीपर्यंत दिवाळीमध्ये खूप प्रकारचा फराळ केला जातो मिठाया हे सर्व बनवलं जातं तसेच पाच दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या दिवसांप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते धनत्रयोदशी वसुबारस या दिवशी त्या त्या दिवसाच्या महात्म्याप्रमाणे सर्व काही केले जाते गणपती दीड दिवसापासून ते दहा दिवसांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनी लोकांकडे असतात तसेच दसऱ्याला सोनं वाटलं जातं होळीला पुरणपोळी करतात होळीचं ज्वलन करतात तसेच माघी गणपतीही केले जातात याशिवाय रामनवमी हनुमान जयंती ह्याही मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जातात जानेवारी महिन्यात मकर संक्रांत येते याला तिळगूळ वाटतात तसेच काही ठिकाणी पतंग उडवायच्या स्पर्धा सुद्धा असतात रंगपंचमी हा तर लहान मुलांचा आवडता सण वेगवेगळे रंग सुके ओले फुग्यांमध्ये भरलेले ह्या सगळ्या रंगाची अगदी लयलूट असते हा सण लहान थोर सगळ्यांना अतिशय आवडतो अगदी छोटे छोटे सण सुद्धा साजरे केले जातात त्याचप्रमाणे श्रावणात खूप व्रतवैकल्य असतात पूजा पाठ अभिषेक या सगळ्या गोष्टी केल्या जातात तसं पाहिलं तर बारा महिने विविध प्रकारे काही ना काहीतरी असते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात पूजा ह्याही असतात